साहेब नमश्कार मी संदेश तुमच्याकडे हे बिल घेऊन आलो माझ्याकडं एक वर्ष झाले मला खूप जास्त बिल येतात आणि हे मला मीटर काढायचं आहे नाही तर माझं बिल मला कमी आलं पाहिजे ह्या मीटरमध्ये फॉल्ट आहे का काय आहे तर हे मीटर म बिलच खूप जास्त येऊन राहलं आणि मला हे परिवार आहे माझा आणि मला बचत करायची आहे हजार हजार रुपये जर एका महिन्याचं बिल येईन तर मी जग जगेन कशी साहेब हे मला हे मीटरच नाही पाहिजेत मला साहेब याची कृपा करा आणि मला कमी बिल आलं पाहिजे असं करा साहेब म माझी हे तरी घ्या काळजी तरी घ्या माझी केन की माझा परिवार कसा जगेन हे जर हजार हजार दोन दोन हजार माझ्यावर एका महिन्याचे बिल येतात आणि मी कसं जगीत साहेब मा मला मार्गर्शन सांगा साहेब याच्यावर नवीन नवीन मला हे द्या आणि कमीत कमी बिल आलं पाहिजे असं मला मीटर द्या साहेब आणि गरिबासाठी काही योजना करा साहेब मी पण गरीबच आहे साहेब आणि मला जर बिल कमी आलं तर माझा परिवार चांगला चालन माझा समजा भाजीपालात मला पैसे उरंन मग किराणा होईन माझा साहेब मला शेतीलासुद्धा लावायला पैसे होईन साहेब याच्यात दोन दोन हजार साहेब बिलं जाते साहेब आणि हे बिल कमी करा साहेब बारा महिन्यापासून नाही त मी हे मीटर मी काढून फेकून देईन साहेब हे मीटर आणि उपोषणाला बसीन मी साहेब तुमच्या याच्यावर आणि याचा उपाय सांगा साहेब तुम्ही काय उपाय आहे तर